माझा सगळ्यात जाथ जास्त छंद आहे स्वयंपाक बनवणे मला खूप खूप छान म्हणजे खूप छान वाटतो स्वयंपाक करतानी जेव्हा मी जेव्हा माझ्या घरी जेव्हा नवीन नवीन डीशेस बनवते त माझ्या माझ्या फॅमिलीला खूप आवडते आणि जेव्हा ते भाजी भाजी झालं आणखीन दुसऱ्या आण म्हणजे वेगवेगळ्या असे भाजीचे प्रकार बनवलेले ते जेवताना त्यांना माझी तारीफ करावं वाटते का बा हे जे करतो तू तर हे कसे म्हणजे तुझं मन त्याच्यात टाकून हे होते का मटन चिक म्हणजे मटन चिकन मस्त बनवणे आणि त्याच्यावर ज्या गोष्टी आवडीनं करणे आणि त्याच्यात जे मसाले वगैरे तेलाचा वापर कमी त्याच्यात आपण जसं वेगवेगळ्या प्रकारचे कोणी मटन चिकन बनवते तर आपण साध्यामधूनच भाज्या बनवायच्या पण ते भाजीला टेस असली पाहिजे की उगा म्हणजे ज्या मसाले खाण्याचे पदार्थ वेगळे राहते मसाल्यानं ॲसिडिटी होते पण आम्ही मसाल्याचे जास्त वापर करत नाही कमीतकमी वापर करतो त्याच्यामुळे भाजी भाजी छान होते आणि माझ्या घरचे म्हणतात की खूप छान बनलेलं आहे